हो मी माझ्या राज्याच्या बाहेर प्रवास केला आहे मी माझ्या कुटुंबासह गुजरातला गेले होते तेथे आम्ही सुरतला थांबलो होतो तेथे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी तसेच धुम्मस बीच इत्यादी पर्यटनस्थळे बघितली आणि जाण्याचे कारण हे होते की तिथे माझ्या दीदीचं घर होतं आणि आम्ही हॉलिडे हॉलिडे बनवायसाठी गेलो होतो कारण आमच्या कॉलेजला आणि मम पप्पाला कामाला पण सुट्ट्या होत्या त्यामुळे हे जाण्याचे कारण ठरले तित् तेथे गेल्यावर आम्ही डायमंडची फॅक्टरी तसेच कापडाची मैल मिल्स् हे सर्व काही बघितले तेथील अनेक अनेक डिशदेखील ट्राय केल्या जसे की जलेबी फाफडा उंधीयू ढोकळा खमण इत्यादी प्रकारचे फूड आम्ही ट्राय केले तसेच येथे अनेक प्रकारच्या फ्ले अनेक फ्लेवरच्या पाणीपुरीदेखील मिळतात ते देखील ड्राय केले